एका वेळी काही कामानिमित्त मला पुरुष व्यक्तींसोबत बाहेरगावी जावं लागलं ही प्रथमतः माझी काम करण्याची वेळ होती त्यामुळे मला यांच्यासोबत वावरणे फार कठीण झाले होते परंतु अशा परिस्थितीमध्ये मी अवास्तव बोलणे टाळले